हॅलो एम एस सी बीमधून बोलत आहेत का मी अर्चना देशमुख बोलते आहे आमच्या मी पुना रोडला राहाते आमच्याकडे सारखी लाईट जात आहे त्यासाठी मला जनरेटरची आवश्यकता आहे तर ते जनरेटर घेण्यासाठी मला काही माहिती पाहिजे होती तर त्याच्यासाठी तुमच्याकडे काही वेगळे चार्जेस किंवा वेगळे शुल्क लावल्या जातात का कृपया ती माहिती आम्हाला देण्यात यावी